मला पर्यटकांशी बोलण्याशी संवाद साधणं साधायला आवडतो आणि त्याच्यामुळं ज्या गोष्टी आपल्याला नैसर्गिक आहेत ज्या गोष्टींचं ज्ञान त्यांच्याकडनं बरेच मिळत आहे आणि महत्त्वाची गोष्ट निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यामुळं आपल्याला ऑक्सिजन पणन चांगला मिळतो आणि महत्वाची गोष्ट आपल्या ज्ञानामध्ये बरीच भर पडते आणि सगळ्यात महत्त्वाचं एक आहे निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यामुळं आपल्याला एक तर निसर्गाचा जो हिरवा शालू आहे तो पांघरलेला खूप सुंदर दिसतो आणि निसर्गाच्या सान्निध्यात आपण जेवढं राहील तेवढी आपली प्रकृती पण चांगली राहते